येटोवाल्यांना मी बोलावले आहे घराजवळ परंतु घरापाचचे दादा भेटल्यामुळे मी त्यांच्या गाडीवर गेलेली आहे आता घराजवळ न येता डेपोमध्ये यावे आणि लवकरात लवकर येऊन यावे कारण की मला उशीर होत आहे